एक वेळची गोष्ट आहे की जेव्हा म्हणजे गेल्या मागच्या वर्षीचीच गोष्ट आहे माझ्या बहिणीचा बड्डे होता तर सगळं लॉकडाऊन वगैरे होता तर म्हणजे मग केक वगैरे ऑर्डर करायला काहीच दुकान वगैरे खुले नव्हते ना तर मग माझी बहीण खूप निराश झाली होती बोलत होती की माझ्याच बड्डेला असं का असं का झालं असं म्हणजे खूप निराश होती ती तर मी म्हटलं आता माझ्या बहिणीला काय सरप्राइज देऊ काय सरप्राइज देऊ तर मग मी म्हटलं की माझ्या बहिणीसाठी मी घरगुती केकच बनवते तर मी केक बनवायला सुरवात केली आणि चांगल्याप्रकारे मी केकही बनवला पण काय केलं म्हणजे तो केकमध्ये कशा म्हणजे मी केक वगैरे बनवला आणि त्या केकवर पूर्णपणे मीठ सांडून गेलं म्हणजे तो पूर्ण केक खारट खारट लागत होता तर मी चेस्ट म्हणजे टेस्ट करून बघितला पहिला तर पूर्ण केक खारट खारट लागत होता तर मग तिकडून माझी बहीण आली बोलली काय बनवलं काय बनवलं मी म्हटलं तुझ्या बड्डेसाठी केक बनवला तर माझी बहीण टेस्ट करून बघते म्हणजे असे थोडा तर काय पूर्ण तिला खारट लागत होता आणि माझी बहीण म्हणते हे सगळं माझ्याच बड्डेला व्हायचं होतं मला माहिती आहे मी माझं नशीबच खराब आहे अशी वगैरे म्हणजे बोलत होती खूप खराब म्हणजे असं तिला कारण तिचा बड्डे सेलिब्रेशन नाही होत होतं ना आणि त्याच्यामध्ये मी जे केक बनवला होता त्याच्यामध्ये हे सर्व प्रकार सर्व म्हणजे मीठ सांडून गेलं होतं तर ती तिचं मन खूप निराश झालं होतं आणि ती रडायला लागली होती तर मी तिला खूप समजावलं पण ती ऐकतच नव्हती आणि तिचं मन खूप निराश झालं होतं माझं पण मन खूप निराश झालं होतं